हॅलो हां हो काहीच नाही आता कामं झाले होते घरचे तर आता अभ्यास कराव म्हटलं बोला ना काय म्हणत होते डोंगरगडला आता एवढया थंडीमध्ये तर मग कोण कोण येणार आहे तर बाकीचे आपले दादा वगैरे येणार आहे का हां तसं पण मला आता थोडं कॉलेजमध्ये काम आहे असाईनमेंट सब्मिशन केल्यानंतर मग सुट्ट्याच लागते तर मग तसं ठरवले होते की कुठेतरी जावे जावे आता घर बसून काहीतरी बोर झाले होते ना तर आता असे ठरवलेच होते पण तुम्ही म्हटलं तर चांगलेच झाले तर मग आपण ठरवू ना कुठं जायचं काय जायचं चिकलदऱ्याला जायचं ठरवलं तर तिथं तर आता काम सुरू आहे वाटते म्हणजे त्याची तिथं आता रोड वगैरे काहीतरी तिथं न्यू असं करायचं आहे असं वाटते थे त्याचं काम सुरू आहे तिथं

हं तर मग चिकलदऱ्या मग चिकलदऱ्याला जायचं की बाकी कुठल्या ठिकाणी आता ताई तेवढया थ एवढया थंडीमध्ये तिथे व्यवस्था राहणार का थंडीमध्ये आपली थोडी हे झालं पाहिजे ना तर मग आपण आणखी थोडं विचार करू दादा वगैरेंना विचारू मग माझ्या कॉलेजला सुट्ट्या पण लागते आणि मग जमलंच तर थी चिकलधऱ्यामध्ये थोडं काम वगैरे सुरू आहे वाटते थे जर पूर्ण झालं तर आपल्याला कळलं तर मग आपण नक्की जाऊ चिकलदऱ्याला हां हां माझे आता थोडं पाचसहा दिवस कॉलेज आहे नंतर मग आपण चाललो जाऊ ना चिकलदऱ्याला हो हो दादा वगैरेंना विचारून घ्या तुम्ही आणि मी पण माझ्या मम्मी वगैरेला विचारते कुठे जायचं काय जायचं हो हो हो